आत्ता नुकतंच वाचण्यात आलेलं एक पुस्तक म्हणजे द सीक्रेट एक प्रेरणादायी पुस्तक किंवा ज्याच्यातून आपल्याला खूप सारी प्रेरणा मिळू शकते अशा पुस्तकांमध्ये त्याची गणना होते आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मला जो काही माझ्या आयुष्यावर परिणाम झाला किंवा जी काही मी त्या पुस्तकातून घेतलं ते म्हणजे प्रत्येक वेळेस आपण सकारात्मक राहायचं आपण जर सकारात्मक राहिलो आपण त्याच दृष्टीने विचार केला तर ती गोष्ट नक्कीच घडू शकते